हॅलो प्रतीक्षा तू रिचार्ज कोणता मारतेस गं ओके नाही काही नाही आहे मग माझं पण दोनशे एकोणचाळीसचं मी मारते पण त्याला फार कमी डेटा मिळतो अगं नाही त्यांचं बाकीचं सग कुठल्याही कंपनीचं घेतलंस तरी बाकीचं सबस्क्रिप्शन आणि हे खूप असतं एस एम एस फ्री असतात पण आता आपण साधे एस एम एस कुठे करतो आपण व्हॉटसअपवरच तर बोलतो ना हां तर रात्रीचं काही बघत नाही मी फक्त रात्री सर्फिंग करत नाही फक्त काही सिनेमा बघणं किंवा लॅपटॉपवर काम करणं त्याच्यासाठी मला जोडावा लागतो आणि मग लगेच त्यांचं काही थोडा वेळ झाला की लगेच त्यांचं मेसेज येतोच की पन्नास टक्के डेटा संपलेला आहे नव्वद टक्के डेटा संपलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपण जेव्हा बिल भरतो तेव्हा आपण एक दहा दिवस आधी स्लो वगैरे ह्याला व्हायला सुरवात होते नेट आणि तीन दिवस आधी ते सांगतच असतात की आता तुमचं प्लॅन संपला आहे प्लॅन संपला आहे म्हणून तर आपण आता प्लॅन संपल्यावर मग बंद करून टाका ना मोबाईल कट करा तुम्ही ते कशाला तीन दिवस सांगत बसता हो नाही तर काय आहे का तुझ्याकडे काही प्लॅन असा बरं मला मला ते प्लॅन टाक ना वॉट्सअपवर मी बघून घेते एकदा हां ओके चल बाय